नमस्कार मला टेलिफोनचं बिल भरायचं असतं आपल्या लँडलाईनचं त्याच्यासाठी ते वेळेत भरलं जावं त्याला विलंब होऊ नाही याच्यासाठी मी ऑटोपेचं वापर करते आपण जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याचा वापर मी करते आणि ते म्हणजे कुठल्याही प्रकारचा दंड होऊ नये याच्यासाठी मी हा या संधीचा फायदा घेते तर इतके दिवस मी ज्या बँकेचं खातं त्याचे जोडलेलं होतं तर ते आता खातं माझं बंद झालं आहे आणि मी दुसऱ्या बँकेत खातं चालू केलं आहे तर त्या खात्याशी आता हे जोडलेलं आहे तर ते व्यवस्थित तिथे भरलं जातं का हे मला कळलं तर बरं होईल आधीचं बँकात बदलून इथे केलं ते नाही तर मला विनाकारण दंड भरावा लागेल त तसं होऊ नये अशी ह्याच्यासाठी मला ही खात्री करायची होती की बिल भरण्याची प्रक्रिया वेळेवर होईल ना ते जरा बघायचं होतं तर तेवढं तुम्ही मला सहकार्य कराल अशी आशा करते आणि माझं बिल वेळेत भरलं जाईल असं मला वाटतं